शालेय शिक्षणासोबत जर व्यावसायिक शिक्षण दिलं गेलं तर त्याचे भरपूर फायदे असतात जसं मुलीसाठी मुलींसाठी शिवणकाम असतं शिवणकाम जर मुलींनी केलं तर ते त्यांच्यापासून आपला पैसा पण मिळवू शकतात आणि घराला हातभार लावू शकतात आणि सोबत आपलं शिक्षण पण क पूर्ण करू शकतात मुलांसाठी जसं सुतारकाम असतं ते शिकून ते आपल्या फॅमिलीला मदत करू शकतात आणि हे सर्व शिकल्यामुळं कौश कौशल्याचा कौशल्य निर्माण होतं विकास होतो आणि जसं न न सोबत सोबत कुक्कुटपालन आहे किंवा पशुपालन आहे हा व्यवसाय ते करू शकतात सोबत सोबत तर त्याच्यामुळे सर्वांगीण विकास पण होतो आणि नोकरीसोबत जर कुक्कुटपालन आणि पशुपालन हे केलं तर त्याच्यामुळे ते आर्थिक लाभ पण त्यांना मिळू शकतो आपल्या परिवाराला ते जास्त मदत करू शकतात